ग्रामीण लोकांना सामोरे जावे लागणाऱ्या कायदेविषयक सेवांबद्दल जसं म्हटलं की रस्त्यांचं आहे रस्ते इथे व्यवस्थित नाही आहे जसं न्यायालयात जायला न्यायालयातील लोकं आता एखाद्या गावाकडच्या मुलीला एखाद्या मुलाने फसवलं किंवा तिच्यासोबत फसवून लग्न केलं तर इथल्या लोकांना जी अशी सेवा आहे ती व्यवस्थित मिळत नाही गावाकडच्या लोकांना शहरामध्ये न्यायालय गावाकडे नसते जर शहरातच त्यांना केस वगैरे नोंदवावी लागते किंवा त्या एखादं एखादं पोलिस संस्थान हे गावामध्ये नसते तर काही घटना घडल्यानंतर किंवा कोणाच्या शेतात चोरी झाल्यावर कोणाच्या घरी चोरी झाल्यावर किंवा कोणी कोणाचं अर्धं शेत हडपून घेतल्यानंतर जर आपल्याला रिपोर्ट जर दर्ज रिपोर्ट जर लिहायची असेल तर ती रिपोर्ट आपल्याला गावामध्ये न करता श शहरामध्ये जाऊन ती रिपोर्ट आपल्याला लिहावी लागते त्यानंतर वकिलांचा विषय झाला तर मोठ्या मोठ्या शहरातच वकील लोकं राहतात कारण आजकाल गावाकडे कोणीच राहत नाही त्याच्यामुळे वकिलांना भेट घ्या वकिलांची भेट घ्यायची असेल किंवा त्यांचा सल्ला घ्यायचा असेल तर आपल्याला शहरामध्ये येऊनच ते भेट वगैरे घ्यावी लागते